मी माझ्या बाईकची काळजी जसं की आपण त्याच्यामध्ये हवा चेक करत हवा चेक करते मी परत ऑइल वगैरे चेक करते बाहेरगावी जायच्या वेळेस बाईकमध्ये पेट्रोल वगैरे पूर्ण आहे की नाही माझ्या गाडीमध्ये हे सगळं बघते आणि अगोदर मी जसं की दार्व्याला जॉबला होते तर मी रोज दार्व्यावरून अपडाऊन करायचे शंभर किलोमीटर तर स्टार्टींगला मला कंटाळा येत होता पण नंतरनं हळूहळू मला सवय झाली आणि मग कसा रस्ता संपून जायचा कळतच नव्हतं पन्नास किलोमीटर एका तासामध्ये मी पार करायचे एक ते दीड तासामध्ये आणि असं काही वाटतच नव्हतं की मी एवढ्या लांब रोज अपडाऊन करते आहे म्हणून आणि कधी मला कंटाळा वगैरे आला तर मग मी बसनी जायचे आणि असं एकदम असं एक टाईमिंग असायचं की नाही आपल्याला नऊलाच पो निघायचं आहे आणि साडेदहाला पोचायचं आहे या टाईमिंगनुसार असं विचारायची विचार राहायचे मनामध्ये आणि असं काही गाणे वगैरे गुणगुणत असायची त्यामध्ये तो अंतर जे लांबचं अंतर आहे ते एवढ्या लवकर निघून जायचं की कळतसुद्धा नव्हतं की मी एवढ्या लांब पोहोचले आहे बा म्हणून